हा बोला मॅम हे विदर्भ हे य हां आहे का हे तर आम्हाला थोडी तुमचं माहिती पाहिजे होती तर तुम तुम्ही जो प्रॉडक विकता किराणा संबंधी धान्याचं तर त्यातली थोडं भाव माहिती करून घ्यायचा होतं आम्हाला तर आम्हाला जर साखर घ्यायची असली म्हणजे एक जसं पन्नास किलो तर काय किलो भावानी देणार तुम्ही अडोतीसनी मी जर आम्ही म्हणजे एकखट्ट्या घेतोय ना पन्नास किलो तर त्यात तुम्ही आम्हाला डिस्काउंट द्यावं लागल ना तुम्हाला तरी किती परसेंट

हां बोला हां बोला त्यापेक्षा जास्त नाही मिळू शकणार का अच्छा अच्छा आणि हां बोला आणखी कुठं कुठंले न तुमच्या

सध्या ह्या ह्याच्यामदे अच्छा हा हा आणि कडधान्यात मटकी वाटाणा हरभरा हे आहेत का त्यामध्ये पण तुम्ही अच्छा अच्छा अच्छा तर ज्वारीमध्ये जो प्रकार असतो तो पण आहे का तुमच्याकडे वेगवेगळे प्रकार अच्छा तर मग आम्ही जर म्हणजे क्विंटलनी घेतला आम्ही एक क्विंटल अर्धा क्विंटल घेतलं तर आम्हाला सगळ्यामध्ये सर तुम्ही डिस्काउंट देणार का आणि

आणि त्यापेक्षा कमी घेतलं तर नाही मिळणार

त्यापेक्षा जर आम्ही कमी घेतलं तर नाही मिळणार का अच्छा आणि आम्हाला चांगल्या कॉलिटीचा माल मिळेल ना ठिक आहे ठिक आहे